मध्ये नंबर आहे का

हा सर ती तुम्हाला फो हां बोला हॅलो ना की आपलं ट्रीपबद्दल थोडं हा बोला की ते आपल्याला ट्रीप ऑर्गनाइज हां हां ऑर्गनाइज कराय हा हां ट्रिप ऑर्गनाइज करायची होती कॉलेजची हां हां हां हां हां असं का आम्हाला तसं तर आमचं ठरलं नाही जायचं आमचे दोन ऑप्शन ठरले एक तर हैदराबाद नाहीतर मग अजिंठा वेरूळ हां दोन्हीपैकी एक आहे

ह सांगा की तसं काय चांगले म्हणजे आय टी हवं असं आम्हाला जसं आय टीबद्दल थोडी माहिती भेटावं

हां पुण्याची कोणती लोकेशन आहे सर आम्ही हिंजवडीला जाऊन आल्या

हां हां हो तर आपल्या आता आमचे आमचे आता फ्रेंड्स आम्ही किती एकतीस जणं आहात

पुण्याला जर ठरायचं असलं तर प पुण्याला किती पैसे लागतात अजिंठा वेरूळला किती पैसे लागतात आणि हैदराबादला किती पैसे लागतात हे सांगशाल का सर एका जणाला

ह पूर्ण जेवण ते हॅलो सर जेवण राहणं खाणं पूर्ण तुमच्याकडंच ना सर तेच तर म्हणायलो नाही तर आम्ही काही करणार नाही फक्त आम्ही फिरणार हॅलो हां हैद्राबादला साडेतीन हजार हो का बरोबर चार हजार वेरूळला हो सर मग हैदराबाद परवडंल ना आम्हाला हां तर एक हैदराबादला जायचं म्हणलं तर सर आम्हाला नांदेडहून फ्लाईटनं हैदराबादला जायचं आहे हां ती आहे खर्च वाढते तरी पण किती वाढंल सर येता वेळेस रेल्वेनं आलं तरी चालंल मात्र जाता वेळेस फ्लाईटनं जाय म्हणजे पहिले साडेतीन न ही अडीच सहा हजार का सर आता ट्रीप चांगली हवं सर म्हणजे कसं मुली आहेत सेप्टी पाहिजे थोडं

हां तेच तर सर काय नाही मुली मुली सोबत आहेत मुलीच्या आणि एक दोन प्लेट जर वाढले तर त्याच्यामध्ये होते की नाही सर

हां हां बरं बरं हो बरं सर